आपण घरात बसून लूडो कॅरम सापशिडी इत्यादी खेळ खेळतो व मला घरात बसून आवडते तो गेम म्हणजे कॅरम खेळायला आम्ही लहानपणी मित्र मित्र मैत्रिणी छान कॅरम खेळायचो व बाहेर ऊन पळायचे तर आम्ही एकमेकांच्या घरी जाऊन तिथे खेळ खेळायचो व जसं की सापसिडी तर कधी लूडो तर कधी कॅरम तर कधी बुद्धीबळ इत्यादी गेम आम्ही खेळायचो व कधी कधी घरात खेळभांडेसुद्धा खेळायचो व इत्यादी गोष्टी आम्ही घरात बसून खेळायचो